हॅलो हां हो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुमच्या गाडीचं जे डिक्की आहे ना पेट्रोलची त्याच्यामध्ये ना न नळीमध्ये कचरा अडकलेला आहे ते काढावा लागणार आहे ते काढावा लागणार आहे आणि थोडासा त्याचं ब ए घासलेला आहे टायरच्यामधलं राहतं ना हां टायरचं ते बी घासलेलं आहे तर त्याला बी थोडं दुरुस्त करावं लागणार आहे त्याला खर्च दोन एक हजारापर्यंत येईल मॅडम कमी मॅडम त्याचं आताचं कसं आहे ते साफ करायचं म्हटल्यावर मेहनत वगैरे लागते ना हं तर ठीक आहे ना थोडंफार करू शकतो शंभर एक रुपये कमी करू शकतो नाही टायर बदलायचा नाही फक्त कारण मॅळम कसं आहे ते डिक्की खोलायला लागते पूर्ण डिक्कीतलं काढून डिक्की खोलून ते स् साईडला ठेवावी लागते मग ते नळी साफ करावी लागते कारण त्याला जास्त वेळ लागतो ना आणि मेहनत दोन दिवसापर्यंत होऊन जाईल ना मॅडम काय मॅडम माझे आता गॅरेज म्हटल्यावर माझ्याकडं पहा आगोदरचं पाच सहा गाड्या आहे ना आणि माझ्याकडे माणूसबी जास्त नाही आहे एक माणूस माझा तो येतो कामवाला आहे तो सुट्टीवर आहे भेटेल ना ठीक आहे ना हो हो बराबर आहे मॅडम हो चालेल ना येऊन जा काय प्रॉब्लेम नाही